हां नियाजी इलेक्ट्रॉनिक्स का हां मला थोडीशी माहिती पाहिजे होती मला टी वी फ्रीज वॉशिंग मशीन आणि ए सी घ्यायची होती हां सगळं चारी आयटम पाहिजेत तर मला थोडं हे पाहिजे होतं तुमचं गायडन्स पण पाहिजे होतं आणि थोडं माहिती पण पाहिजे होती टी वीबद्दल मी टू बी एच केमध्ये राहतो

आता नऊशे हजार स्क्वेअर फूट असेल रूम आणि कोणत्या कंपनीची घ्यावं आपण आता मी तर कसं मी तर कस्टमर आहे बघा तुम्ही या फील्डमधले मला काय नॉलेजच नाही याबद्दल एल जी का

आणि प्रायज रेंज काय राहील नाही का कारण मला कारण मला बजेट वगैरे काढावं लागेल ना टी वी आपल्याला पंचावन्न इंची पाहिजे होती हां आणि आपल्याकड सो सोनीची टी वी अवेलेबल आहे का आणि हे वॉशिंग मशीन आणि फ्रीज नाही आपण नगदीच आपण आला शॉपमध्ये येऊन तर चारही आयटम लगेच घेऊन जाऊ तर फ्रीजमध्ये कोणकोणते अवेलेबल आहेत डबल डोअरचं पाहिजे होतं आपल्याला फॅसिलिटीज काय आहेत फ्रीजमध्ये काही नवीन अच्छा अच्छा आपलं शॉप कुठं आहे शिवाजीनगरला का एक्झॅट कुठे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हा तुमचाच नंबर आहे ना ठीक आहे ठीक आहे चालेल मी संध्याकाळपर्यंत येतो सातपर्यंत ठीक आहे चालतंय